हो स्वयंपाक करताना आम्हाला काही गोष्टी काही पथ्ये लक्षात ठेवाव लागतात काही असे फूड्स आहे कारण की आमच्याकडे एक पेशंट आहे ज्यांना शुगर आहे तर त्यांना आम्हाला बिना लसणाचं बिना कांद्याचं अशी भाजी बनवायला जावं लागते नुसतं जीरं मोहरी टाकून चनानी भाजी परतून चनानी फक्त तिखट मीठ टाकावं लागतंय त्याव्यतिरिक्त ना लसूण टाकावं लाग नस लस लसूण नाही वापरावं लागत कांदा नाही वापरावं लागत आणि इव्हन टोमॅटो सुद्धा वापरत नाही आणि ती कमी तिखटाची बनवल्या जाते असे काही पथ्य आहे जे मला पाळावे लागतात स्वयंपाक घरामध्ये